भारतीय राजकारण आणि राजकीय नेते आता लोकशाहीला घातक झालेले आहेत लोकशाहीमध्ये भारताचे नेते लोकाच्या हिताचे कामं करीत नाही त्यांना फक्त आपली राजकीय पार्टी समोर जाणार किंवा आपण कसे मोठे होणार ह्याच्याकडेच त्यांचे लक्ष असते आजच्या परिस्थितीमुळे आमचे आवडते नेते कोणी नाही